हॅलो हे लाल पोताचं दुकान आहे का हां तर आम्हाला लग्नाचा बस्ता भरायचा आहे तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे साड्या आहेत किंवा बरं टाईम किती वाजता किती वाजेपर्यंत नवरीचा पण भरायचा आहे नवरदेवाचा पण आहे आणि पूर्ण पाहुण्यांचा पण आहे वेगळे तिन्ही प्रकारचे आहेत बरं आपल्याकडे सिल्कमध्ये भेटेल का आम्हाला आधी देवाचा कपडा खरेदी करायचा आहे देवाला वस्त्रं

बरं मग आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत नवीन आलेला माल आहे का तक्षशिला पैठणीमध्ये आहेत का तसाच सगळा कपडा घ्यायचा आहे

हो का नारायणपेठमध्ये भेटेल का हां बरं नवरीच्या कपड्यामध्ये कुठले आहेत

बरं बरं आणि ल लग्नां म्हणजे पाहुण्यांना भरायचं असाल तर ते हो आणि भेटवस्तूसाठी भेटवस्तूसाठी काही भेटेल का असं वेगळं आहेराचा कपडा म्हणजे हो हो हो मग त्याचं टाईम किती वाजता येईल बरं हो सकाळीच येतो आम्ही फ्रेश

हो हो येतोच